मी दररोज धावायला जायची सकाळी उठले की धावायला जायची आता कसं झालं मी काही दिवस गेली नाही मध्येमध्ये धावायला पण आता मी धावायला गेले नाही ज्यानी कसं माझं वेट वाज वाढलेलं आहे तर ते वजन वाढलं आणि माझी तब्येत पण थोडी आता बरोबर राहात नाही माझ्या तब्येतीवर कसा परिणाम झाला की कसं मला जडपणा आलेला आहे कोणच्या हातपाय दुखणे कोणचं ॲसिडिटीचं प्रमाण असं तसं सगळं मला हे झालेलं आहे आणि हातपाय दुखणेचं मग ते कसं ताप येतो मग आता कसं मी शरीर माझं पूर्ण असं लूज झालेल आहे मग मी आता ठरवलेलं आहे की सकाळी दररोज उठायचं छान पाच वाजता उठायचं आणि धावायला जायचं कसं आपलं आरोग्य चांगला राहाते धावण्यानी तब्येत व्यवस्थित व्यवस्थित राहाते म्हणून आम्ही जात असतो धावायसाठी आणि सकाळी कसं उठल्याच्या नंतर कसं आपलं व्यवस्थित चिडचिडपणा राहात नाही दररोज कसं कितीही कामं केलं तरी थकवा येत नाही कारण की आपल्या आरोग्य दिवसभर आपण धावल्यानी यानी त्यानी सगळं आपलं शरील हलकं होऊन जाते मग ते जड येत नाही आणि चिडचिडपणा काही घरात होत नाही छानपैकी आपण घरात पण चांगला राहतो आणि असं आपल्याच्याने कामं कोणचेही केले तरी आपल्याला कामं होऊन जातात